पूजा करताना पारंपरिक आपले हिंदू सं संस्कृतिकमध्ये अनेक विशिष्ट पद्धती आणि नि नियमांचे पालन के करत करावं लागतं मग या पा नियम या पद्धतीचे नियम म्हणजे भक्तीभाव परत शुद्धता किंवा शिस्त ह ह्या सगळ्या गोष्टी असतात अनेक पूजा करताना अनेक आपण पद्धती म्हणजे जपल्या पाहिजेत पाळल्या पाहिजेत त्यामध्ये शरीराने आपले मन असतात त्याची शुद्धता केली पाहिजे पूजेला सुरुवात म्हणजे जसं पूजेला सुरुवात करण्याआधी आपण स्नान केलं पाहिजे स् शरीर स्वच्छ केलं पाहिजे नंतर पूजा म्हणजे आपण जिथं पूजा करतो म्हणजे पूजा स्थळ जे असतं ते तिथं सजावट आणि स्वच्छता एक कायम ठेवलीच पाहिजे आणि पूजेसाठी आपण एखादी जागा जर सोडली तर ती एकदम स्वच्छ पाहिजे तिथं रांगोळी काढली पाहिजे फुलांची एकदम थोडीफार सजावट केली पाहिजे परत देवांची प्रतिष्ठापना मग आता मूर्ती किंवा फोटो आपण एकदम स्वच्छ करून त्या असं खाली न ठेवता एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर ठेवलं पाहिजे परत संकल्प घेऊ शकतो आपण एखादा मनात म्हणजे असे पूजेसाठी एखाद्या सं संकल्प करून तो हे करू शकतो अशा अनेक गोष्टी आहेत जे आपण करू शकतो